पर्यटन स्थळामध्ये जर सुधारण्यासाठी काही म्हणजे जर मला पंचायतीला काही ग्रामपंचायतीला काही सांगायचं असेल कोणत्या सूचना करायच्या असतील तर मी त्यांना एकच सूचना करेल की ते आमचे इथे एक टपाट टपालवाडी नावाचं धबधबा आहे त्या धबधब्याची थोडीशी म्हणजे तिकडे जाण्यासाठी टुरिजम म्हणजे तिकडे जाण्यासाठी जो प्रवास आहे तो प्रवास खूप म्हणजे जंगला जंगलाने प्रवास असतो आणि त्या जंगलाच्या तिथे रस्ते चांगले नाही आहे रोड चांगले नाही आहे आणि त्यामुळे जे लोकं ज्यांना यायचं असेल तिथे लोकांना त्या पर्यटन स्थळाचे त्या टपालवाडीची जी म्हणजे मजा घ्यायची असेल ठीक आहे ती लोकं घेऊ शकत नाही कारण त्यांना जाण्यासाठी कोणता दुसरा रस्ता नसतो त्यांना जाण्यासाठी कुते कुठे प्रवास करण्यासाठी त्यांना दुसरा रस्ता नसतो तोच एक रस्ता आहे तो एकदम खरबुडा आणि खूप म्हणजे दगडं दगडादुगडांनी आहे खड्डे वगैरे आहेत त्या रोडावर तर मी ग्रामपंचायतला एवढंच म्हणेन की त्या टपालवाडीला आणि तू जर टपालवाडीला सुधारलं चांगलं केलं त्यामध्ये खूप मोठा तो धबधबा आहे त्या धबधब्याचे साईडचे वगैरे दगडं काढले वापस तिथे जाण्यासाठी चांगला रस्ता बनवला वापस तिथे काही लोकांना म्हणजे रोजगार मिळेल चांगल्या तिथे चांगली तिथे वेगवेगळे दुकानं लावू शकतात लोकं ठीक आहे त्यामुळे सग रोजगार मिळेल गावाला आणि तो आपल्या गावाचं पण नाव होईल इकडे लोकं बाहेर बाहेर बाहेर बाहेर राज्यातून बाहेर बाहेर राज्यातून इथे लोकं येत राहतील आणि त्यामुळं आपल्याला खूप मोठा फायदा होईल खूप जास्त फायदा होईल याची मी तू याची मी तुम्हाला विनंती करतो की हीच विनंती क आहे माझ्याकडून हीच विनंती आहे की तुम्ही जो प्रवास आहे लोकांचा तो प्रवास चांगला करण्यासाठी जे वाहतूक वाहतुकीची पण मार्ग आहे तर ते वाहतुकीचे पण मार्ग चालू करावे आणि इकडे रोड चांगला बनेल तर वाहतूक आपोआप इथे चालू होईल बस हीच माझी विनंती आहे ग्रामपंचायतीला आणि सरपंचाला ग्रामपंचायतीला आपले सरपंच विनम्र सरपंच त्यांना हीच विनंती आहे की इकडचा पर्यटन स्थळ सुधारायचा असेल तर इकडचा रोड आणि रस्ते सुधारावे हीच विनंती आहे